हॅलो हां अगं कशी आहेस काही नाही अभ्यास घ्यायचा होता मला शिवाजी महाराजांबद्दल माझ्या नातीचा तर अगं मला शिवाजी महाराजांबद्दल खूप काही माहिती नाही आहे आणि त्यांच्या पुस्तकामध्ये आता वेगवेगळी माहिती दिसते मला शिवाजी महाराजांचे तीनचार एपिसोड्स माहिती असतात ते म्हणजे एक तर आग्र्याहून सुटका बरोबर नंतर नंतर त्यांच्या अफजलखानाचा वध शाईस्तेखानाची बोटं मोड म्हणजे तोडली वगैरे असं आणि दादोजी कोंडदेव आहेत त्यांनी त्यांना ट्रेनिंग दिलं जिजाबाई पूर्ण देखरेखीखाल्ली त्यांच्या तर आणखी काय मला घरा ॲड करून सांग ना तरी शिवाजी महाराजांबद्दलचं

हां

हां हां अच्छा

नाराज होतो हां

हं

अच्छा अच्छा अच्छा अच्छा बरं ही गोष्ट सांगू शकते मी शिवाजी महाराजांनी कसे लोकं गोळा केले कसले चॅलेंजेस दिले होते त्यांना बरं बरं थँक्यू थँक्यू वेरी मच थँक्यू बाय बाय बाय बाय थँक्यू थँक्यू